ज्योती सुपर मार्केटमधून बोलत आहेत का सर आपण सर नमस्कार मी नीता बोलते आहे मला काही सामान खरेदी करायचे होते आपल्या सुपर मार्केटमधून हा तर मला आपल्याकडे तुरीची डाळ आहे का हा तर मला हा मला जे आपल्या किराणा सामान जे आहे तर ते मला हवे आहे त्यामध्ये मला दोन किलो डाळ दोन किलो डाळ तुरीची एक किलो चणा डाळ एक किलो मुंग डाळ आणि दोन किलो तांदूळ ठीक आहे हा आणि मिठाचे पुडे टाटा नमक ते आहेत का आपल्याकडे हा तर टाटा नमकचे दोन पॅकेट हा हा हा ठीक आहे सर आणखीन याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अच्छा भाजी पण आहे ना ठीक आहे भाजीमध्ये आपल्याकडे काय वांगी आहेत का हा तर वांगे जे आहे वांगे एक किलो द्याल आणि हा भेंडी आहे ना हा भेंडी अर्धा किलो टमाटर आहेत का टमाटर एक किलो द्याल ठीक आहे हा मिरची एक पाव द्याल मिरची एक पाव हा तर सर हे टोटल जे आहे किती किंमत झालेली आहे याची आठशे रुपये बरं मी तुम्हाला हे ऑनलाईन पेमेंट मी ट्रान्सफर करते प्लस ओके चालेल सर सर हे मला किती वेळामध्ये मिळून जाणार हे एक दीड तासामध्ये सर माझा ॲड्रेस आहे दर्डा नगर प्लॉट नंबर चार राम गल्ली यवतमाळ ठीक आहे हा तर हं ठीक आहे सर चालेल मी तुम्हाला मग मी ओमे ऑनलाईन पेमेंट मी तुम्हाला करून देते हा ओके सर ठीक आहे थँक यू धन्यवाद सर